शिक्षकांनी शाळांमध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजे त्यामध्ये प्रामुख्याने भारतामधील जी काही वेगवेगळी राज्यं आहेत त्या राज्यांचं एकात्मिक वारसा सामूहिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे त्यानंतर जे आपली भारतीय अस्मिता जोपासण्यासाठी राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक जे काय अशी आहेत आपली प्रार्थना असेल राष्ट्रगीत असेल संविधान असेल या गोष्टी प्रामुख्याने शिकवणं अत्यंत गरजेचं असणार आहे या महत्त्वाच्या गोष्टी वाटतात त्यानंतर नैतिकता नैतिक मूल्यं जे आहेत शाळेमध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम त्यानंतर वैज्ञानिक दृष्टीकोण आहे त्यानंतर संवेदनशीलता एकमेकांप्रती समानानुभूती आहे नीटनेटकेपणा आहे शिस्त आहे श्रमप्रतिष्ठा आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी वैज्ञानिक अनुभवाची रुजणूक आहे लहान कुटुंबाचा आदर्श दिला पाहिजे मुलांना लोकसंख्या नियंत्रण असेल त्यानंतर सर्वधर्म सहिष्णुता धर्मनिरपेक्षता लोकशाही जोपासनेसाठीची काही आवश्यक भूमिका आहे ती देखील मुलांना समजावून सांगितली पाहिजे त्यानंतर जे पर्यावरण आहे भारतातलं ती पर्यावरणाचं संरक्षण कसं करायचं ही मूल्यं मुलांमध्ये रुजवणं अत्यंत गरजेचं आहे भारतातील जी काही राष्ट्रीय स्थळं आहेत त्या राष्ट्रीय स्थळांचं जतन संवर्धन गडकिल्ले असतील वेगवेगळ्या राज्यांतील किंवा जे काही ऐतिहासिक वारसा असेल त्या ऐतिहासिक वारसास्थळांचं जतन आणि संवर्धन करणं या गोष्टी शाळेतून प्रामुख्याने शिकवल्या गेल्या पाहिजेत एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांनी संस् कशा प्रकारे एक संस्कारक्षम विद्यार्थी घडला पाहिजे मग यासाठी शिक्षक पालक सभादेखील घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि जेणेकरून पालकांना देेखील आपण पालकांची जर सामाजिक स्थिती नसेल तर त्यांना त्या पद्धतीनी मार्गदर्शनही शिक्षक करू शकणार तर शाळांमध्ये कोणत्या गोष्टी राहून जातात असं मला प्रामुख्यानं वाटतं तर शाळांमध्ये जे आहे शाळेचं जे काही एकंदरीत शालेय रचना आहे ते शालेय रचनेमध्ये काही काही शाळांमध्ये मुख्यतः जी मुलींच्या विषयी ज्या काही वेगवेगळ्या बाबी आहेत सॅनेिटरी पॅड असतील किंवा स्वच्छतागृह असतील तिथे पाण्याची उपलब्धता स्वच्छतागृह चांगली असणे विशेषतः खेड्यामध्ये छोट्या छोट्या गावाांमध्ये चांगली स्वच्छतागृह असते ती सुरक्षित असणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता शहरांमध्ये सुद्धा सुरक्षिततेचं प्रमाण हे वाढवावं लागणार आहे कारण वेगवेगळ्या घटना आहे आजबाजूला घडत असतात ही जरा सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये मैदानी खेळ त्यानंतर शाळेचं एकंदरीत पर्यावरणपूरक वातावरण असणं गरजेचं असणार आहे या व्यतिरिक्त तंत्रज्ञान जेे ते तंत्रज्ञानाच्या बाबत नवीन तंत्रज्ञान जेे त्या शाळेमध्येे जर नसेल तर त्या शाळेमध्ये टिकणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तिथे सांगितली गेलेली आहे आणि त्या अनुषंगाने शाळेमध्ये या गदर गोष्टी राहिल्या असतील काही काही शाळेमध्ये तर त्या आवर्जून तिथं त्या समावेश त्याचा केला पाहिजे असं मला वाटतं शाळांमध्ये या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याची स्वच्छ सुविधा असणं अत्यंत गरजेचं आहे ती जर सुविधा नसेल तर ती सुविधा असावी त्यानंतर ज शालेय पोषण आहार आहे तो शालेय पोषण आहार देखील स्वच्छ आणि मुलांना खाण्यायोग्य असावा त्या पद्धतीने त्याचं नियोजन करणं हे गरजेचं असणार